कचरा व्यवस्थापन कंपनी नमस्कार मी रमेश बोलतो आहे सर तुमचे कार्य ऐकले मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इकडे रस्त्याचे काम सध्या सुरू आहे अगदी आपणास तर माहिती आहे पावसामुळे अगदी रस्ते किती खराब होतात रस्त्यारस्त्यांमध्ये खड्डे वगैरे पडतात ते उपलून निघतात पावसामुळे त्याच्यामुळे आपलं कार्य अगदी मी मानतो की एकदम व्यवस्थित आहे तर त्यासाठी मोठ्या प्रमाणे सध्या आमच्या इकडे वाहनांची वाहतूक चालू आहे कारण की रस्ता बनवण्यासाठी साधनसंपत्ती वाहने वगैरे हे खूप मोठ्या प्रमाणात लागतात हे आपणास माहितीच आहे त्याच्यामुळे मोठे ट्रक्स डंपर मिक्सर पोकलेन वगैरे हे त्यांची अगदी खूप गर्दी होते त्यासाठी जागाही खूप लागते तर त्यांच्यामुळे होणारा निर्माण कचरा वगैरे समजा स्टीलचे रॉड्स सिमेंटचा कचरा प्लास्टिकचे बॅग्स पोते वगैरे भिजू घालते रस्त्याला उलास ठेवण्यासाठी ते सर तर त्यांचं व्यवस्थापन काहीतरी केलं हे केलं पाहिजे असं मला वाटतं सर म्हणून आम्ही यावेळेस असं ठरवलं आहे की रस्त्यांवर स कचरा नाही होण्याचं कारण की त्याच्यामुळे होणारा त्रास खूपच आहे आमच्या कॉलोनीमध्ये लहान मुले मोठी माणसं कारण त्यांची वय झालेली असतं त्यांना इजा होण्याची सर शंक शक्यता आहे तर सर आपण तेवढं त्याची व्यवस्थापन चांगलं केलं तर आमच्यासाठी खूपच चांगलं होईल मागच्या वेळेस असाच एक इन्सिडेंट घडला सर आमच्या इकडे मागच्या वेळेस ज्यांनी टेंडर घेतलं होतं त्यांनी तो कचरा प्रॉपर त्याचं व्यवस्थापन केलंच नाही ते तसंच ठेवलं त्याच्यामुळे लहान मुलीचं थोडी दुखापत झाली तिला ती पडली आणि तिच्या डोक्यामध्ये तो स्टीलचा आयनचा रॉड लागला सर सांगनं एवढंच की तुम्ही क केलेल्या कामाचा तो तुम्ही प्रॉपर ते व्यवस्थापन करा कचऱ्या वगैरे विनंती करतो प्लीज तुम्ही राहतात येऊ नका तिकडे कचरा तसेच टाकून जाऊ नका या आम्ही या वेळेस आम्ही कॉलेजची सर्वजणांनी असं ठरवलं आहे की एकत्रित येऊन ते कचऱ्याचं व्यवस्थापन चांगलं करायचं तुम्हाला सांगायचं असं तसं मी आप मी आप मी आपल्याकडून ही अपेक्षा करतो की तुम्ही ते चांगलं प पार पाडाल तुम रस्त्याचं टेंडरचं काम जर तसं नाही तर आम्ही गव्हर्मेंटला पत्र लिहून तुमचं सांगू की प्र काम नीट नाही मॅनेजमेंट नीट नाही व्यवस्थापन वगैरे त्याच्यामुळे सर मी आपणास विनंती करतो तुम्ही प्लीज ते रस्त्याचं काम चांगलं पार पाडा आणि कचरा जेवढा कमीत कमी कचरा होईल तेवढं ते कचरा होण्यासाठी टाळा